महाराष्ट्र राज्याला एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे आपल्या आपल्याकडे खूप सण समारंभ साजरे केले जातात प्रत्येक सण समारंभ हा भारतीय महिन्यांप्रमाणे आणि ऋतूशी निगडीत असतो जसं की आत्ता वारीला निघालेली आहेत लोकं पंढरपूरला जातात आहेत आषाढी एकादशीला तिथे ते पोचतील आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर ते परत येतील त्यामधल्या काळामध्ये ते शेतीची पेरणी वगैरे करून ती लोकं निघतात आणि येई पर्या आल्यानंतर त्यांना विश्रांती मिळते मग पुन्हा भात लावणी म्हणजे तो जो राब तयार झालेला असतो तो एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावायला ही लोकं सज्ज होतात पुढे श्रावण महिना येतो श्रावणामध्ये नागपंचमी असते बैलपोळा असतो शेती शेतीला उपयुक्त असणाऱ्या प्राण्यांची आपल्याकडे विधिवत सन्मान केला जातो नागोबाचं नाग नागपंचमी असते किंवा वडाची पूजा करतात आपल्याकडे म्हणजे पशु आणि प्राणी या सग सगळ्यांचंच आप आपल्याकडे एक दखल घेतली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो महाराष्ट्रामध्ये दिवाळी नवरात्र ही असतं नवरात्रामध्ये लोकं धान्य पेरतात त्यालाही एक विशिष्ट महत्त्व आहे त्यामुळे भारताला भारतात महाराष्ट्रामध्ये खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरवाशिणी येतात त्या झाडाला दोऱ्या बांधून तिथे झोके घेतात एक छान मंगळागौरीचे खेळ खेळले जातात म्हणून महाराष्ट्रात नक्की नक्की भेट दिली पाहिजे